माझं आवडतं एक सीरियल आहे अनुपमा अनुपमा सीरियलमध्ये म्हणजे त्यातली जी भूमिका केलेली आहे ज्या स्त्रीने त्यातली जी भूमिका केलेली आहे ती स्त्री फक्त म्हणजे तिची अशी भूमा भूमिका आहे की ती फक्त दुसऱ्यांबद्दल विचार करत असते ती तिच्या स्वतःबद्दल कधीच विचार करत नाही तिला तिच्या स्वप्नांची तिच्या स्वप्नांचा विचार करत नाही ती कोणत्याच गोष्टी ती कधी काय करते तिची अॅनिव्हर्सरी असते तिचा बर्थ डे असते तिची आवड काय असते तिला तिला नृत्य करायला खूप आवडते पण ती ते सुद्धा सोडून देते लग म्हणजे ती फक्त तिच्या लग्न झालं की ती तिच्या फक्त परिवारातच असते म्हणजे तिच्या नवऱ्याचं करणं लेकरांचं करणं लेकरांची शाळा घरचं सासू सासऱ्यांचं वगैरे याच्यातच सर्व याच्यात गुंतलेली असते तिला तिचे स्वप्नं आहे तिचं तिचं पण मन आहे तिच्या इच्छा आहे तिच्या आकांक्षा आहे तिला हे सर्व ती विसरून जाते आणि तिच्याकडे कोणीच लक्ष देत नसतं तर त्या स्त्रीची मला भूमिका खूप आवडते ती म्हणजे ती कोणती पण गोष्ट जी करायला जाते ते तिचा नवरा तिला टोकत असतो की तू नाही करू शकत की तू ही गोष्ट नाही करू शकत तू ती गोष्ट नाही करू शकत तू काय कधी घराच्या बाहेर गेली तू काय कधी जॉब बघितलं तू काय कधी असं केलं तर तिला सारखं टोमणे मारत असतो तर असं नसते एक स्त्री पण खूप काही करू शकते आणि स्त्री जी असते ती आपल्या इच्छा मारते कारण की आपल्या घरच्यांसाठी आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी सासूसासऱ्यांसाठी आपल्या देवतासाठी ती आपल्या इच्छा मारते की नाही आपण जर वर्तुळाच्या बाहेर पडलं किंवा आपण हे केलं तर आपलं घर घरांव आपल्या घरावर आपल्या लेकरांवर आपल्या याच्यावर चांगले संस्कार नाही पडतील त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला राहणार नाही आणि वगैरे वगैरे तर ती तिची स्वप्नं सोडून ती फक्त तिच्या कुटुंबात गुंतलेली असते तर असं नाही करावं स्त्री आहे स्त्रीला मन असते आणि ती जेव्हा बाहेर निघते तर ती सर्व काही करू शकते तिला सर्व काही येत असते पण ती काहीच गोष्टी करत नाही कारण ती तिच्या बंधनांमध्ये अडकलेली असते तर ती बंधन मोकळी झाली तर ती सर्वश्रेष्ठ स्त्री आहे असे मला वाटते आणि मला ती भूमिका खूप आवडते